राज्यात खाजगी आरोग्य सेवेचे खूप सारे पर्याय आहेत उदाहरणार्थ लता मंगेशकर आहे लता मंगेशकर ॲपमध्ये सगळ्याच कॉलिटीचे रुग्ण येतात वित डॉक्टर पण आहे आणि तसे पेशंट पण तिथे येतात म्हणजे तसेच ओकाड हा हार्ट स्पेशालिस्टचा आहे आणि त्या हार्ट पेशंटच येतात त्याच्यावरती पण उपचार हार्टवरच्या लोकांचा होतो तसंच आहे केअर हॉस्पिटल केअर हॉस्पिटल हा जनरल आहे हा पण प्रायवेटच आहे पण याच्या पण भ म्हणजे सर्वच प्रकारचे रुग्ण येतात त्यामध्ये त्या आणि निदान पण केला जातो तिथे आणि असे काय प्रायवेट हॉस्पिटल आहे ज्यामध्ये क कमी किमतीसुद्धा चांगल्या प्रकारचा उपचार केला जातो जसे गवरर्मेंट हॉस्पिटल मेडिकल मेओ तसे म सुतिकरागं जे डिलेव्हरीजकरिता उपलब्ध तसंच डेंटल हॉस्पिटल आहे आयरोग तज्ज्ञ डॉक्टर आहे दवाखाने आहेत तिथे पण असं निदान केल्या जातो लोकांचे उपचार होतात तर राज्यामध्ये बरेचसे दवाखाने आहेत आणि कमी खर्चापासून ते महागड्या खर्चापंत उपचार होत असतात म्हणजे ज्यांची परिस्थिती नसेल तरीसुद्धा ते आपल्या कमी जसं मेडिकल झाला हॉस्पिटल तिथे त्यांना औषधाचे पैसे लागतात फक्त पण तपासण्या ज्या असतात किंवा डॉक्टरची ची फी असते त्यांना नाही द्यावं लागत आणि जर कुठे तिथे रूममधून पण ठेवतो म्हटला ते पण खर्च लागत नाही फक्त औषधेच लागतात त आणि तसं मेओ पण तसंच हॉस्पिटल आहे तर जे लोकं बाहरचे वगैरे येतात किंवा बाहरगावून येतात इथे ते राहू शकतात आणि आपल्या आरोग्याची ट्रीटमेंट करू शकतात